बालाजी बोल कुठं आहे घरी आहे का अरे मी पुण्याला आलो होतो इथं थोडा जास्तच तापत आहे खूप जास्त आहे टेंपरेचर गेलेलं आहे इतकी उष्णता आहे की काय सांगू तुला यार तुला तर माहीत आहे हो का कुठं आहे तू

काय मस्त ए सीच्या हवेत तू मस्त थंडगार एकदम झोपला असशील घरी म्हटलास हां का तरी मी सहज कॉल केला होता

हो का इथं तर यार सत्तेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्यावर तापमान जाते पन्नासपर्यंत पोहोचतं असं भाजून निघत आहे आम्ही असं वाटत आहे आम्हाला काय एन्जॉयमेंट करायसाठी काय आलो होतो अन् इथं आमचे यार सजाच झाली यार ऊन्हाच्या ऊन्हात तू आला नाही सोबत आमच्या हो का हे बघा मी नुसते थोडं कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेत आहे रेश्टॉरनमध्ये थांबलो आहे आम्ही सर्व एकत्र

अच्छा ठीक आहे मी तुला कॉल करतो एक दहा मिनिटं परत